हा गुड मॉर्निंग सर सर ॲक्च्युली मला केक डिस्टर्बन्स येतो आहे ए नाही ना त्यांचा आवाज येत नाही आहे हॅलो हा सर ॲक्च्युली मला बड्डेसाठी गिफ्ट द्यायचा होता केक तर तुमच्याकडे केक्स अवेलेबल्स आहेत का कोणते मु मुलग्यासाठी काही हा मुलग्यासाठी काही द्यायचा होता तर त्याचं एज त्याचं एज ट्वेल इयर्स आहे हो

हा तर ओके फाईन मग तर सर आम्हाला सिंचनसाठी पाहिजे होतं म्हणजे आम्हाला ती डिझाईन सिंचनची हवी होती केकची बट मला ते वन अँड हाफ केजीमध्ये बसवायचं होतं ओके हो ओके ओके मी त्यानुसार तुम्हाला व्हॉट्सअपवर शेअर करीन तो पिक त्याचा आणि त्यानुसार तुम्हाला बनवून द्यावा लागेल विदीन किती डेजमध्ये तुम्ही मला हा फ्लेवर मला फालुदा फ्लेवर चालेल मला त्याच्यामध्ये आठ आक्टोबर टॉपर हा मेन म्हणजे नाही हा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मला मिळालं तरी चालेल नो इश्यू हा ओके ओके काय म्हणालात स हो हो तो नसेल तर मला हेचं रेग्युलर आपलं पेस्ट्री चॉकलेट केक चालेल हा

ओके चालेल सर फक्त मला त्याच्यामध्ये फॉन्डन्ट डिझाईन्स पाहिजे आहेत त्याच्यामध्ये हो आणि त्याच्या डेकोरेशनमध्ये मिनिमम तर थोडं मला क्रीम कमी हवं आहे आणि आतला बेस्ट मेन जो केक असतो तो जास्त हवा आहे क्रीम कमी ठेवायची त्याच्या

ओके सर ओके चालेल सर नो इश्यू नको नको हा नको सर ॲक्च्युअली त्याची प्रिपरेशन मी ऑलरेडी केलेली आहे बरं तुम्हाला पेमेंट ऑनलाईन करावं लागेल का कॅश लागेल ऑनलाईन असेल तर हा ऑन ओके सर ओके सर थँक्यू ओके ओके सर थँक्यू ओके ओके हा